मला माझ्या बागेत लावण्यासाठी रोपे काही मी जवळच एक नर्सरी आहे तिथून आणतो किंवा आमच्या शेतामधून जे शेतामध्ये समजा आपल्याला काही बिया वगैरे आणायचे तूर वगैरे तर त्याच्या बिया तिथून आणतो म्हणजे त्या शेंगा तिथून आणतो आणि त्या बिया लावतो त्याच्याव्यतिरिक्त बियांचं दुकानपण असं तिथून काही चांगल्या बिया चांगले जर भेटले तर आणतो किंवा जवळपास जवळ जवळ तर माझ्या शेतातूनच जे येतात त्यांचेच बिया मी लावतो आनि झाडं उ उ उगवतो आणि जास्तीत जास्त जर जास्तच लागलं किंवा काही वेगळ्या प्रकारचं पाहिजे असेल तर ते मी नर्सरीमधून आणतो